हां किती लोकांची ट्रीप आहे ट्रीप आहे का असंच जायचं आहे फॅमिली पिकनिक क काय आहे हां मी मेंबरच विचारत आहे किती मेंबर आहे तुम्ही कन्फर्म सांगा अच्छा तुमचा स्टेचा पण प्लॅन आहे का फक्त फिरून वापस यायचं आहे जेवण वगैरे सगळं आमच्याकडून नाही असं नाही आहे पॅकेज आहे आमच्याकडे तिथं सकाळचं आपण सकाळी जसे निघलो तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मग जे संध्याकाळचा नाश्ता वगैरे असते अगर आपल्याला इवनिंगला यायला वेळ झाला तर ना संध्याकाळचा नाश्ता वगैरे पण आपल्याकडेच असते आणि तुम्हाला जे मधात पण लागते ज्यूस वगैरे तर ते सगळं आम्ही प्रोवाइड करतो तो पण पॅकेज आहे आपल्याकडे किंवा तुम्हाला नाही पाहिजे जसं कोणा कोणाकडच्या मुलांना फक्त होतं पॅकेज पाहिजे तर मग तो दुसरा तुम्ही आपला जेवण वगैरे आम बाकी तुम्ही आपला खर्च करा आमचा फक्त तुम्हाला फिरायला आणि गाइड जे राहते त्याचाच खर्च आम्ही घेणार पर पर्सन तर आपल्याला सहाशे रुपये पडणार सहाशे रुपये विदाउट जेवण अगर विदाउट जेवण नाश्ता वगैरे आहे तर थाउजंड रुपीज पर पर्सन राहणार त्याच्याम हां तुम्हाला एक गाइड मिळणार आमची फोर व्हीलर राहणार तुम ती फोर व्हीलरनं तुम्ही जाणार तिथे तुमच्या सोबत एक गाइड राहणा ड्रायव्हर राहणार आणि तिथे जे पण फिरायचं आहे जशी बोटिंग वगैरे सगळं आमच्याकडूनच असणार थाउजंड रुपीजच्या पॅकेजमध्ये मग अगर तुम अदरवाइज जे ठीक आहे ना तुम्ही मला लोकेशन पाठवून द्या मी सकाळी दहा वाजता येऊन जाणार ठीक आहे ना तुम्ही मला लोकेशन पाठवून द्या मी उद्या सकाळी दहा वाजता येते तुमच्या लोकेशनवर आणि बसून मग आपण डिस्कशन करून घेवू कसं काय आहे ठीक आहे वेलकम